त्यात शार्क टॅंक हा शो मला तर माहीत आहे आणि मला तो आवडतो पण त्यामध्ये काय होते की जे नवीन तरुण पिढ्या त्यांच्याजवळ संकल्पना आहेत वेगवेगळ्या त्यांच्याजवळ युक्त्या आहेत पण त्यांच्याजवळ भांडवल नाही आहे तर भांडवलासाठी ते ज्या शार्क टॅंक या शोमध्ये जातात तिथे जे ज्या ज्या लोकांनी पैसे कमवले किंवा आपण त्यांना भांडवलदार म्हणू शकतो त्यांना जर ती संकल्पना आवडली तर ते नवीन स्टार्टअप करायला इमिजिएट तिथं त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात पैसे देतात ज्याच्यामुळे नवीन कल्पनांचा पण वाव होतो तरुण पिढीला पण एक रोजगार भेटतो समोरच्याला पण पैसा भेटते पण त्यापेक्षा महत्वाचं की एक जे बेरोजगारीची जी समस्या आहे ना ते दूर करण्यास तो जो शो आहे तो खूप महत्वाचं काम करत आहे